आर्टिस्ट कोऑर्डिनेशन म्हणजे अलिबागच्या कलाकारांना जे अलिबाग मध्ये पिक्चर किंवा मूव्हीज बनवण्यासाठी येतात त्यांना भेटवून देणं म्हणजे अलिबागच्या कलाकारांनाही त्यांचा फ्लॅटफॉर्म मिळतो म्हणजे काम करण्याची संधी मिळते आणि मलाही माझे पैसे मिळतात त्याचे याला कोऑर्डिनेशन म्हणतात अलिबागमध्ये खूप खूप कलाकार आहेत जे की काही कलाकार खूप चांगले आहेत ज्यांनी नाटक केलंय आधी पिच्चर मूव्हीज सिरीयल वेबसिरीज ह्या सगळ्या शोजमध्ये क्या काम केलं आहे कॅमेरा केला आहे त्यांना प्रॉपर रोल रोल मिळतो जे की डायलॉग वगैरे असतात आणि जे काही लोकं अशी आहेत ज्यांना की नवीन नवीन आहेत पण काम करायची आवड आहे आणि काम करावंसं वाटतं अशी लोकं पण आहेत अलिबागमध्ये सो त्यांना सुद्धा काम पण मिळतं आणि त्यांची आवड पण पूर्ण होते त्यांना त्याचे पैसेही दिले जातात तर मी जेव्हा अलिबागमध्ये एखादा पिक्चर येतो मूव्ही येतो तेव्हा मी आधी त्यांना भेटतो त्या लोकांना आणि मग त्यांच्याशी बोलतो त्यांचं काय आहे त्यांना म्हणजे काय रिक्वायरमेन्ट आहे त्यांना कशी लोकं हवी आहेत त्या लोकांची माहिती घेतो पूर्णपणे आणि मग त्या पद्धतीने मी माझं शोधकाम करतो माझ्याकडे बऱ्याच आर्टिस्टचा डेटा आहे जवळजवळ हजार ते पाचशे लोकांचा डेटा माझ्याकडे आहे ज्यांना मी फोन करतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही या दिवशी शूटिंग आहे तर त्या दिवशी अॅवेलेबल आहात का म्हणजे तुम्ही उपलब्ध आहात का कारण की अलिबागमधेना बरीच लोक कामाला जातात इथे रोज पिच्चर येत नाही रोज मूव्हीज येत नाही त्यामुळे लोक काम करतात आणि मग त्यांची आवड जपण्यासाठी हे काम सुद्धा करतात त्यामुळे मी सगळ्यांना सारखं विचारतो आणि त्यांना मग जर ते उपलब्ध असतील तर त्यांना मग मी बोलवतो आणि मग त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे म्हणजे जे बनवण्यासाठी येतात मुव्हीज फिल्म जे बनवण्यासाठी येतात त्यांची जी रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे मी त्यांना आर्टिस्ट प्रोव्हाईड करतो आणि त्याप्रमाणे त्यांना मी चार्जेस पण करतो आपल्याकडे अलिबागमध्ये डब आर्टिस्टसुद्धा सुद्धा मिळतात म्हणजे आताच आम्ही सायली संजीवचं एक शूटिंग केलं त्याच्यामध्ये पुष्कर श्रोत्री आणि सायली संजीव दोघे आहेत तर त्यांना सायली संजीवची डब आर्टिस्ट हवी होती सो ती मी अलिबागमधून दिली होती अलिबाग अक्षीला त्यांचं शूट झालं होतं तिथे